मी प्रवास करतेवेळेस प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन शिकण्याचा नवीन काहीतरी करायसाठी मी प्रवास करायचा प्रवास करतेवेळेस नवीन खेळ दिसायचे नवीन छंद लागायचा आणि नवीन छंद कराय क क क कर करण्याचा आनंद असायचा आणि काहीतरी वेगळं करून बघायचा ह्या उद्देशान मी जास्ती जास्त प्रवास करायचो प्रवासामध्ये भरपूर काही नवीन शिकायला मिळाचे आणि भरपूर काही नवीन आपल्या संपर्कास पण यायचे त्यामुळे भरपूर त्याच्यासोबतच आपल्याला त्या प्रवासामध्ये काही काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाचे नवीन नवीन छंद कसे वापरायचे जोपासायचे अ नवीन आवडीनिवडी त्या प्रवासामध्ये मिळायचे प्रवासात कसं राहायचं प्रवास कोण्या हिशोबानी करायचा असा बराचसा अनुभव त्या प्रवासामध्ये यायचा आणि नवीन नवीन काहीतरी छंद किंवा नवीन नवीन काही आपल्याला कृती निर्माण होते त्यामुळे म्हणून आपण त्यासाठीबी जास्तीत जास्त प्रवास या उद्देशाने करायचो